बोला ना काय म्हणतां हां आहे ना काय हवंय तुम्हाला हां आहेत ना किती आयटम हवे होते तुम्हाला अच्छा हां साठ ठीक आहे साठ म्हणजे एकून तुम्हाला वस्तू साठ हव्या आहेत ना साठ नग हवे आहेत ना हां हां ठीक आहे ना होईल ना कमी होईल त्यात जा फार काही होणार नाही एक समजा तुम्ही साठ वस्तू घेतल्या तर त्यावर पन्नास रुपये कमी होतील फार काही होणार नाही आमचे फिक्स रेट आहेत पण तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेता त्यामुळे थोडीफार कमी होऊ शकते हो आहेत ना आमच्याकडे बरेच आहेत आमच्याकडे पाच सुुपारीचा डब्बा आहे ट्रे आहेत आणि शो चे झाडं आहेत शो च्या अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तुम्ही एकदा येऊन आमच्या ह तुम्ही काय करा एकदा आमच्या ह्याला दुकानात या मार्केटला या आणि तुम्ही एकदा बघा म्हणजे मग तुम्हाला काय हवां नेमकं ते तुम्हाला कळेल आणि प्राईस पण लक्षात येऊन जाईल मग अजून काही हवा आहे का किराणामध्ये काय हवां आहे का किराणामध्ये सुुद्धा आमचा एकदम सुपर माल स्वच्छ असतो एकदम म्हणजे त्यात काडी कचरा वगैरे काही नाही एकदम पॅकिंगमध्ये हं आणि माल पण स्वच्छ असतो

हा अच्छा हां हां हां बरं बरं शनिवार रविवार सोडून कधी येऊ शकता तुम्ही शनिवार रविवार सोडून आणि त्यातल्या त्यात दुपारच्या टायमिंग मध्ये कारण हां दुपारी दुपारी चालेल